अभिवाचन किंवा कविता वाचन असे कार्यक्रम हे ऐकायला बघायला म्हणजे त्याचा अनुभव घ्यायला खूप छान वाटत असतं आणि मध्यंतरी आता मला त्या कार्यक्रमाचं नाव आठवत नाही पण चंद्रकांत काळे आणि त्यांची टीम अशी आमच्याकडे आली होती आमच्या घरी ते राहायला होते तेव्हा आणि आम्ही तो कार्यक्रम ॲरेंज केला होता लोक जास्त येणार होती त्यामुळे आमच्या घरात तेवढी मावू शकणार नव्हती त्यामुळे आम्ही एक वेगळ्या ठिकाणी ती सगळी ॲ तयारी केलेली होती आणि तिथे खूप लोकांनी त्याच्यात सहभाग घेऊन छान ते ऐकण्याचा अनुभव घेतला आणि लोकांना त्याचा खूप आनंद मिळाला तर असे बरेचदा कार्यक्रम असतात आणि आम्ही आम्हाला आवडतं आम्ही बरेचदा अशा अभिवाचनाच्या कार्यक्रमाला किंवा वेगवेगळ्या वाचनाच्या कार्यक्रमाला नेहमीच जात असतो अशा पद्धतीने घरात सुद्धा आम्हाला करायला आवडतं आ्ही काही आमच्या ओळखीचे आहेत त्यांचं एक त्यांच्या कार्याचं डॉक्युमेंट व्हावं म्हणून आम्ही त्यांचं काही मुलाखती घेऊन त्याचं शूटिंग घेऊन आम्ही आमच्या घरीच ते सगळं केलेलं आहे त्यामुळे अशा ह्या ज्या गोष्टी असतात ह्या करण्यात त्या ॲरेंज करण्यामध्ये सगळं त्याची पूर्व तयारी करण्यामध्ये आणि एक ते प्रत्यक्ष ऐकण्यामध्ये असे जे सगळे वेगवेगळे अनुभव असतात ते अतिशय छान असतात आणि एक वेगवेगळे विषय असतात त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या विषयांबद्दल ऐकायला मिळतं त्यांच्याकडून प्रत्येकाची पद्धत वेगळी असते जागा बदलली की त्या पद्धतीने त्यांची हालचाल ही म्हणा त्यांचं म्युझिक म्हणा हे सगळं जे असतात गोष्टी ह्या पण ऐकायला खूप मजा येते आणिक त्यामुळे शक्यतो मी जेव्हा जेव्हा जिथे कार्यक्रम असतात ते आम्ही आवर्जून जाऊन त्याचा आनंद नेहमीच आम्ही घेत असतो